हॅलो हां नमस्कार पियुष काकडे बोलतो आहे सुंदर नगरमधून काही नाही मामा प्रॉब्लेम काय झाला आहे दरवेळेसारखी सेवा मिळेना झाली म्हणजे मी बुक केला होता ऑनलाईन गॅस गॅस सिलेंडर नंबर टाकून डायल करून तुमच्या ज्या रेकॉर्डेड सर्व्हिसेसकडनं मला उत्तर बी आलं होतं की गॅस बुक झाला आहे परत काही बघायची गरज नाही म्हणून मी थांबलेलो तेवढ्यासाठी आठ दिवस झाले दहा दिवस झाले म्हणलं थांबूया तर जेवढी मला वेळ दिली होती त्यातनं काही गॅस सिलेंडर आला नाही मग तो आला आहे मला काल पंधरा दिवसाने हे खरं तर लयच चुकीचं आहे कारण असं चालणार नाही हो मी एकतर ह्या शहरात आलो आहे खूप दिवस झाले एका कॉलेजवरती राहत एका कॉलेजमध्ये शिकायला आहे तिथं शिकतो आहे आणि सिलेंडर जर वेळेत आला नाही तर माझा बाहेर खाण्याचा खर्च वाढतो आहे सिलेंडर माझ्या हॉस्टेलच्या रूमवरती आला तर रोज जेवायला करणं मला आणखी सोयीस्कर जातं आहे त्यामुळं आणि तुमच्या गॅस एजन्सीकडनं कधी असं होत नाही हो हे जरा पहिल्यांदा झालं आहे आणि पहिल्यांदा झाल्यामुळं जरा वाईट वाटलं या गोष्टीचं गॅस सिलेंडर न आल्यामुळं लय गोष्टी लांबल्या हो असं झालं आहे त्यामुळं म्हणलं तुम्हाला सांगावं की ही जरा चुकीची गोष्ट आहे एवढा बदल केला तर बाकी पैशा बाबतीत तुमच्या सर्विस बाबतीत तुमच्या बोलण्या बाबतीत माणसं तुम्ही चांगली आहे फक्त तुमच्या गॅस एजन्सीने जर एवढा बदल केला वेळेत गोष्टी आणून दिल्या तर जरा बरं होईल लोकांची कामं वाचतील लोकांचा वेळ वाचेल लोकांचे जे प्रॉब्लेम होणार आहेत ते जरा कमी होतील धन्यवाद